राज्यातील लोक त्यांची सृजनशीलता आणि कलात्मक गुण कसे व्यक्त करतात तर त्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की काही लोक असतात की ते कवितेमधून त्यांची क्रिएटिव्हिटी म्हणजेच सृजनशीलता व्यक्त करतात काही लोक त्यांच्या लिखाणातून करतात काही लोक त्यांच्या चित्रकलेतून करतात काही लोक त्यांच्या बोलण्यातून करतात तर प्रत्येकाची आपली आपले कला गुण हे व्यक्त करण्याची पद्धत खूप वेगळी आहे तसं जर बघायला गेलं तर काही लोक डान्समधून त्यांचे कला गुण व्यक्त करतात काही लोक गायनातून त्यांचे कला गुण व्यक्त करतात काही लोक त्यांच्या भाषेतून म्हणजे काही लोक स्पीच देण्यात खूप माहीर असतात म्हणजे त्यांना बोलण्यासाठी जर एखादा टॉपिक दिला तर त्यांना त्यावरती विचारही करावा लागत नाही ते आयत्या वेळेस स्टेजवरती जाऊन त्या विषयाबद्दल बोलू शकतात तर काही लोक त्यांच्या गायनातून भाष त्यांचे कला गुण व त्यांची सृजनशीलता दाखवतात कारण आपली क्रिएटिव्हिटी दाखवणं ह्यासाठी खूप सारे वेज खूप वेगवेगळे मार्ग असू शकतात तर त्यातले काही असे मार्ग आहेत की जे खूप दिसून येतात ते म्हणजे नृत्यकला असेल गायन असेल चित्रकला असेल नाटक असेल नाटक हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तसं जर बघायला गेलं तर खूप लोक अशी आहेत की जे अत् अप्रतिम नाटक सादर करतात त्यांचं लिखाण सुंदर असतं त्यांचं दिग्दर्शन सुंदर असतं त्यांचं क त्यांचं जे पात्र असतं ते अगदी छान डेव्हलप केलेलं असतं अशा खूप काय गोष्टी आहेत की ज्यामधून लोक आपले कलात्मक गुण दाखवतात ते दर्शवतात त्यामध्ये अजून एक पॅटर्न जर तुम्ही म्हणायला गेला तर काही लोकांना चित्रकला आवडते तर चित्रकलेतून त्यांचे क्रिएटिव्हिटी दाखवतात चित्रकलेतही वेगवेगळे प्रकार आहेत मंडला आर्ट आहे लिप्पन आर्ट आहे किंवा जर बगायला गेलं तर स्केच पेंटिंग आहे वॉटर कलर पेंटिंग आहे पेंटिंग आहे स्केचेस आहेत इव्हन आपण चित्रकलेचेही एवढे प्रकार असू शकतात हे पहिल्यांदा बघतो आणि जर म्युझिकमध्ये बघायला गेलं तर आपल्याला क्लासिकल संगीत म्हणजे जे आपलं शास्त्रीय संगीत आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण आता पॉप म्युझिक हे खूप खूप फेमस आहे एकवीसाव्या शतकात जे तरुण पिढी आहेत त्यांना जर आवडणारी गोष्ट म्हणलं तर पॉप म्युझिक ते एक असा वे झाला आहे की प्रत्येक माणूस त्याला कनेक्ट होतो आणि डान्समध्येही खूप वेगळ्या स खूप वेगवेगळे प्रकार निघालेत वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळी कला असते प्रत्येक राज्य प्रत्येक देश हा त्यांच्या त्यांच्या कलेनुस कलेसाठी फेमस असतो आपल्या महाराष्ट्रात लावणी फेमस आहे कर्नाटक वग तुम्ही जर चेन्नई वगैरे ह्या साईडला गेला तर तुम्हाला भरतनाट्यम मिळेल ओडिसामध्ये ओडिशी ओडिसी डान्स आहे जो फेमस आहे तर प्रत्येक देशाची प्रत्येक राज्याची ही एक कला असते की ज्याच्यातून तो माणूस आपले गुण आपल्याला काय जमतं आपल्याला काय येतं ही त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवत असतं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या खूप फेमस आहेत आणि ज्याच्यामधून माणसाचे कलात्मक गुण आणि त्यांची सृजनशीलता दिसते आणि अशा गोष्टींवरती आपण फोकस केला पाहिजे